हॅलो हो हो माऊली आश्रमातूनच बोलतो आहे बोला जन्मतारीख सांगता का आ एकोणीसशे रास काय तुमची अच्छा सध्या तुमचा चालेल तुम्ही आश्रमात येऊ शकता सोमवार ते रविवार आश्रमाची वेळ असते सकाळी पूजा झाल्यानंतर आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत आश्रम चालू असतं भक्तांसाठी सगळ्या आमच्या भक्तांचं निरसन केलं जाईल स कधी येता तुम्ही काय हो नक्की नक्की उपाय सांगू शकेन काही विषय नाही हो हो हो हो चालेल चालेल तुम्ही आलं तरी चालेल सध्या तुमच्या कुंभ राशी म्हटल्यानंतर आता सध्या शनीचा एकोणीस मार्च दोन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी राशीत आता कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश झालेला आहे शनीचा तर त्याच्यामुळं तुमच्या आता पिडा संपतच आलेले आहेत तसं बघायला गेलंं तरी तरी तुमच्या चालू नावावर आणि नावरस नावावरून जन्मनावावरून आपण बघूयात काय वेगळा काय आहेत का त्याच्यात उपाय माऊली आश्रमाला तुम्ही धाराशिव उस्मानाबादमध्ये ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे माऊली आश्रम आहे आपलं तिथे येऊ शकता तुम्ही हो हो सकाळी सात वाजता असते काकड आरती असते सात त्यावेळेसच येऊन जा पूजेचा प्रसाद वगैरे झाल्यानंतर चालू होऊन जाईल तुमचं हो हो हो हो चा